चित्रकला म्हणजे हा सर्वांचाच आवडता विषय असतो तो माझाही लहानपणी खूप आवडता विषय होता मी मनापासून चित्र काढत होती टीचर जे ब्लॅकबोर्डवर चित्र काढून देत होती ती मी परफेक्ट काढत होते आणि चित्रकलेच्या चित्रकलाची आवड बघून मॅडमने मला एका स्पर्धेत भाग घेण्यात लावले होते त्यामध्ये पण मी प्रथम क्रमांक पटकावला होता आणि आत्ताही मी एवढे मोठे झाले तरी पण मला चित्र काढायची खूप आवड आहे मी आत्ता पण फावल्या वेळात चित्र काढते जसं की कार्टूनचे झाले कोणत्या किंवा कोणी जात्र हालं त्यांचे पण चित्र मी काढते किंवा आपल्यासमोर एखादी टेरीसवर गेलं की डोंगर आलं किंवा सूर्य आला त्याचं पण मी चित्र काढते